हां संकेत बोलतोय कि बोल ना भाऊ काय म्हणतोस हां हां किती तारखेला भाऊ ऑगस्ट मध्ये वाटायल हां जाऊच की मग जाऊ की आपण दोघं जाऊ दुसऱ्याच काय

मोटरसायकल ने जाऊ नाही तर आपल्या फोर व्हिलर ने नाही अबे फोर व्हीलर कुठं पण घुसत नाही बोळ्यामध्ये राहातय गणपती टू व्हीलर घेऊन जाऊ दे मस्त हां आणतोय कि आरएन फिफ्टी नको आर वन फिफ्टी नको रे ती पेट्रोल जास्त लागतं स्प्लेंडर तुझीच घेऊन ये ना ती शिडकोला आहे म्हणे हे ग गणेश मंडळ

काय सत्यगणपती काय तरी नाव आहे म्हण सत्यगणपती मंडळ सिडको नांदेड हां जाऊ मग अध्यक्ष आपल्या ओळखीचा आहे तिथला कृष्णा भोवर आहे ह ते अध्यक्ष लय भारी आहे अध्यक्ष प्रसाद लय भारी ठेवतय हां हा हा तेच आहे तेच आहे तेच आहे

ते अध्यक्ष प्रसाद भारी ठेवतंय ते त्या मंडळात हां देते अबे आपले सदस्य आहोत त्या मंडळाचे आपण हं तस झालंं तर चांगलं होतं ह हा होतात की खेळ ते बायाचे ती खेळ्या होतात दांडिया होतात बायाच्या ती पोराच्या संगीत खुर्च्या होतात तिथं मस्त खेळं राहतात हा रांगोळी स्पर्धा राहाते पोरीसाठी स्पेशल हं दांडिया काय तिसऱ्या का चौथ्या दिवशी आहेत त वाटतं हं म्हणजे पोरी राहतात तिथं बघायला हा हा खेळता बोलता चालायचं मेन म्हणजे कसा काय तिथला मोती काय मोदक मोदक मोदक रे

आपण सदस्य होऊत आहे तिथले मंडळाचे टी शर्ट भेटते आय कार्ड भेटतंय जमतेना जाऊ उद्या मस्त आता घरी आहे उद्या उद्या जायाचं का परवा नालीयाच्या दिवशी उशिरा जाया लागते आपल्याला सहा वाजता बरं बरं जाऊ मग मोटरसायकल मोटरसायकल कोणाची फायनल करू तुझी की माझी दुसरी नको आपले दोघापैकी एक जणाची घेऊन जाऊच की मग मंडळात आपले ओळखीचे आहेत अध्यक्ष बिध्यक्ष हां हां बोल हो हो चल मग येतो पोल्यशन आहे